हॅलो सप्रे ना हां माझ्याकडे जरा एक समारंभ आहे मी अनुपमा लिमये बोलते आहे तर मला जेवणाची ऑर्डर द्यायची आहे मला दहा तारखेला हवं आहे दहा जुलैला देऊ शकाल का हां ठीक आहे मग मी तुम्हाला जेव जेवणाच्या पदार्थांची लिस्ट आताच देऊ का नंतर देऊ चालेल मग भात वरण मसालेभात हे आपलं नेहमीचं आहेच आहे शिवण शिवाय मला पुरणपोळी हवी आहे त्याच्यानंतर साईडचं आपलं क कोशिंबीर चटणी टॉमेटोचं सूप हवं आहे आणि एक कोरडी भाजी एक ओली भाजी तुम्ही द्याल ती काही हरकत नाही आहे आमच्याकडे सगळं आवडतं तो प्रश्न नाही आहे हां पण माझ्या एक लक्षात आलं आहे की आमच्याकडे ताटं वाट्या भांडी नाही आहेत तर त्या तुम्हीच येऊन तुम्हीच त्या घेऊन जाणार का खरकट्या तशाच म्हणजे मग घासायचा पण काही प्रश्न येणार नाही हां हां चालेल चालेल मग दहा तारखेचं मी नक्की धरू ना सत्तर माणसं आहेत पासष्ट माणसांचं करा ओके ठीक आहे थँक्यू परत एकदा आठवण करू हां हां चालेल ओके